हा ड्रायवर दादा बोला नाही तुम्ही जास्त पैसे कसे काय मागत आहे कारण आम्ही आधीच पाचशे रुपयामधे तुमच्या एजन्सीकडे अगोदरच कॅब बुक केलेली होती कळंबला जाण्यासाठी पाचशे रुपयामधे अपडाऊन ते मला बोललेले होते पण मी आता तुम्हाला जास्त पैसे देऊ शकत नाही जर तुम्ही मला जास्त पैसे मागितले तर मी तुमच्या एजन्सीकडे तुमची तक्रार करेलअ